इतिहास खूप चांगला सब्जेक्ट आहे आणि मला इतिहास खूप आवडतो ते इतिहासामध्ये सगळं काही माहिती पडते काय झालं कसं झालं खूप छान वाटते आणि इतिहास माझा खूप फेव्हरेट सब्जेक्ट आहे मला इतिहास खूप चांगला विषय वाटतो